महाराष्ट्र राज्याचं साक्षरता दर एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे तसेच मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा आहे ज्याचे श्रेय सर्वोच्च शैक्षणिक संस्था प्रभावी धोरणे आणि दर्जेदार शिक्षणासाठी वचनबद्ध आहे वैविध्यपूर्ण संस्कृती आणि आर्थिक पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे सर्वात कमी बिहारचे साक्षरतेचे प्रमाण आहे ते एकसष्ट पॉईंट आठ टक्के आहे तर केरळचे त्र्याण्णव टक्के आहे भारताचा साक्षरता दर पंच्याहत्तर टक्के आहे आणि महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत बऱ्यापैकी साक्षर जिल्हा आहे राज्य आहे